उत्तर भारत आणि दक्षिण भारतात खूप फरक आहे कारण या दोन्ही राज्यात भाषा वेगवेगळी बोलली जाते खाद्यपदार्थही वेगवेगळे बनवले जातात जसे की दक्षिण भारतात इडली वडा डोसा असे शाकाहारी पदार्थ जास्तीत जास्त खाल्ले जातात व उत्तर भारतात बिर्याणी चिकन असे मांसाहारी जास्तीत जास्त खाल्ले जातात साक्षरता ही दक्षिण भारतात जास्त शिकलेले असल्यामुळे त्यांना नोकरीची संधीही जास्त असते आणि उत्तर भारतात शिक्षण कमी असल्यामुळे त्यांना नोकरीची संधी कमीत कमी उपलब्ध होते